हो मला असे वाटते की मोबाईल फोनमुळे तरुण पिढीचे खेळामधील स्वारस्य संपलेले आहे कारण आजकालची मुलं बाहेर उन्हात जाऊन खेळण्याऐवजी घरात एका कोपऱ्यात बसून मोबाईलमध्ये गेम खेळणं जास्त प्रिपेअर करतात आणि त्यामुळे त्यांची मुलांशी जास्त कॉन्टॅक्ट नाही जास्त ते एकमेकांशी भेटत नाही ते एकटेच राहणं जास्त सोयीचे समजतात आणि त्यामुळे त्यांना अडचणी येतात पुढे जाऊन कारण मुलं आजकाल बाहेर दो बाहेर मैत्री करण्याऐवजी घरात एकटेच बसून एकटेच मोबाईलवर खेळत असतात आणि हे चुकीचं देखील आहे